हां हॅलो गजू हां गजू हां नमस्कार फोन यासाठी केलेला आहे की आपल्या संकुलाची आपल्याला सहल न्यायची आहे शैक्षणिक सहल ओके आपण प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं एखाद्या ठिकाणी सहल कढतो ओके तर हां तर ती जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे तर आपल्या संकुलात किती विद्यार्थी आहेत एकूण किती विद्यार्थी आहेत

हां किती विद्यार्थी आहेत आपल्याकडं आपल्या संकुलात किती विद्यार्थी आहे बरं सत्तर ऐंशी विद्यार्थ्यांपैकी आपल्याला किमान पस्तीस हां पस्तीस विद्यार्थी आपल्याला सहलीला घेऊन जायचे आहेत ओके तर पस्तीस विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसाचे आपल्याला सहल काढायची आहे आणि बिदरला काढायची आहे बिदर कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला बिदर कर्नाटकात आहे बिदर कर्नाटकात आहे आणि तिकडं आपल्याला सहल कढायची आहे तिकडे एक छान गुरुद्वारा पण आहे आणि त्यानिमित्तानं कर्नाटकातली काही प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळं आपल्याला पाहता येतील काही विद्यार्थ्यांना तिथल्या महान आणि मोठ्या व्यक्तींचा पण परिचय करून देऊत आपण ओके तर असं करा तिथं आपल्याला जाण्यासाठी आपल्याला इथं चांगल्या वाहनाची गरज असणार आहे तर आपण स्लीपर गाडी जे असते ना स्लीपर आहे का किंवा सीटींग असणारी गाडी आहे का तर अशा सगळ्या गाड्या एकदा गावात ना वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सीला भेटा आणि त्यांना कोटेशन घेऊन या त्यांच्याकडून म्हणजे आपल्याला हे ठरवता येईल की कोणती गाडी आपल्याला सोयीची आहे बरं पुन्हा आपल्याला काय करावं लागेल जेवणाची हां विचा हां मुलं हा मुलांच्या जेवणाची सोय आहे तर मग आपण आपण किती किती किती जेवण देणार आहोत हा हे पण एकदा बघा की एखाद्यावेळी मुलं त्यांचं त्यांचं जेवणार आहेत का ते एखादं जेवण हां दुपारचं जेवण हे आपल्याला द्यावं लागेल त्याचा नाश्ताही आपल्याला ठरवावा लागेल कारण त्यातली मुलं आपल्यासोबत जेवणार आहेत एकत्र की त्यांचं त्यांचं प्रत्येकजण वेगवेगळे जेवणार आहे हे पण बघा आपल्याला एकून चार जेवणं आणि दोन नाश्ते द्यावे लागतील बरोबर आहे तसे पण तिकडचे जे हॉटेल आहेत बिदरचे आजूबाजूचे ते आपल्याला कुठं स्टे करायचा आहे किती अंतर जाईल त्याच्यानंतर कोणत्या हॉटेलमध्ये आपल्याला थांबायचं आहे तिथं काय सुविधा आहेत आणि तिथं आपली आता विद्यार्थी जसे आहेत तसं मुलं आहेत मुली आहेत तर त्या ठिकाणी वॉशरूमची व्यवस् हां मग नाही सारखे असले तरी चालतात वॉशरूमची व्यवस्था आहे का पाणी चांगलं आहे का तिथं मुलांना बसण्याची व्यवस्था आहे का उगाच कुठेही व थांब्यावर थांबण्यात काही पॉईंट नाही आहे बरोबर आहे तर अशा सगळ्या गोष्टी बारकाईनं बघा आणि त्या दृष्टीनं काही पावलं उचलता येतात का बघा आणि हे बघा त्याच्यानंतर ही सगळी माहिती एका कागदावरती घ्या ही दोन चार विद्यार्थी आपल्या हाताशी घ्या त्यांना सांगा की आपल्याला बिदरला जायचं आहे आणि बिदरला जाऊन आपल्याला ही ही स्थळं पाहायची आहेत तर कोण इच्छुक आहे तर मग त्याची यादी विद्यार्थ्यांनाच तयार करायला सांगा कारण एका विद्यार्थ्यांमुळं दुसरा विद्यार्थी येतो हां आणि विद्यार्थ्यांना काही फीज कलेक्ट करायची आहे का बोला बोला बोला बोला नाही पण हो संकुलाचाच टूर काढायचा आहे आपल्याला हा संंकुलातूनच जायचं आहे ओके ठीक आहे मग हा तुम्ही आता हां तुम्ही तुम्ही काही विद्यार्थ्याला घेऊन माझ्याकडे येऊन भेटा मग आपण ठरवूया प्लॅन तोपर्यंत यातले तुम्ही सगळे येस टीचं जेवणाचे रूट अशा सगळ्या गोष्टी थोडंसं बघून द्या ठीक आहे ओके हां येस येस ठीक आहे ठेवतो मी